आम्ही बागकाम अंगणातील परसबागेत करतो कारण आम्ही ग्रामीण भागातील असल्यामुळे आमच्याकडे घराच्या समोरील जागेत खूप मोठी जागा असल्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फुलांची झाडे फळांची झाडे भाजीपाला अशा विविध प्रकारची झाडे आम्ही त्या ठिकाणी लावलेली आहेत त्याचबरोबर गवतासारखा परिसरसुद्धा आम्ही तयार केलेला आहे त्यामुळे आमच्या अंगणातील समोरील जागेत मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि फळांची फुलांची झाडे आम्ही लावलेली आहेत